हा आ हा बोला ना सर युनियन बँकेमध्ये का कशासाठी खोलायचं होतं सर अकाउंट तुम्हाला हा हा आ हा हो का पहिलं अकाउंट आहे का कुणाचं तुमच्या अकाउंटला बँकेमध्ये आमचं काका बिका मम्मी गिम्मी कुणी भावा वगैरे कोणाचं हो बस सेविंग अकाउंट आहे का हा का तुम्हाला लोनसाठी बोलायचं आहे का कशासाठी बोलायचं आहे हा का तर तुम्हाला मग बँकेमध्ये विझिट द्यायला लागेल बघा आपली बँक म्हणजे पोलिस ग्राऊंड आहे की नाही बुलढाणामध्ये पोलिस ग्राऊंड तिथे बँक आहे आपली तिथे यावं लागेल तुम्हाला दहा ते पाचमध्ये यावं लागेल बघा तर सात तारखेला या तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये तसं केव्हा बी आले तर चालतं पण सातला या सातला आपण ओपन करून घेऊ चालेल ना फक्त दोन म्हणजे दोन वाजेला लंच टाईम राहतो आमचा दीड ते अडीच तो आता तुमच्यावर आहे सर ते तुम्हाला कोणत्या प्रकारचं लोन पाहिजे बिझनेस लोन शिक्षक म्हणजे शिक्षण लोन गाडीवर होम लोन तुम्हाला गाडी आहे गाडीचे डॉक्युमेंट आमच्याकडे जमा करायला लागेल तर लागतील त्यानंतर होऊन जाईल तुमचं लोन वगैरे नाही नाही नाही नाही नाही नाही डॉक्युमेंट द्यायला लागेल फक्त आमच्याकडे आणि सिविल वगैरे पण लोन अप्लाय करावं लागेल तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही बँकेत विझिट द्या तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील तेव्हा हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो